हां सर मी अरुणकुमार बोलतो आहे तर मी आरगेतून बोलतो आहे सर मला बी एमध्ये ॲडमिशन करायचं आहे ॲडमिशन घ्यायचं होतं त्याच्यासाठी कॉल लावलेला हो सर हो सर अरूण पाल हां अरुणकुमार पाल हो सर सर सर बी एला घेणार आहे मी बी एमध्ये

हा सर आरग हायस्कूल आरगला होतो मी

सर एटी टू नाईन्टी टू हो सर हां बी ए करायचं आहे सर बी ए हां नाईंटी टू आणि सर मग बी ए कशात करू सर काय तिथं जास्त अपॉर्च्युनिट कशी क अपॉर्च्युनिटीज कशाला आहेत सर बी एमध्ये थोडंसं सांगू शकताय का हां सर इन फ्यूचर

हां हां

अच्छा अच्छा

बरं सर मला फक्त बी हां हां मला बी एमध्येच करायचं होतं सर ते काय नको आहे आम्हाला एम एससी वगैरे काय नाही बी एमध्येच करायचं होतं तर हिंदी हिंदी

हो सर हिंदीमध्येच करणार आहे ओके सर मग कॉलेज किती होईल सर राजेस्टेशन करा लागते काय हा सर हां हां हां

अच्छा

ठीक आहे ठीक आहे सर मी रजिस्ट्रेशन सर लींक पाठवा रजिस्ट्रेशन करतो मग येतो ओके ठीक आहे चालेल